मी ठाणे जिल्ह्यामध्ये पवनार इथे राहते पवनारमध्ये ए नदी आहे नदीमध्ये देवळं आहेत ते देवळामध्ये विनोबा भावेचं विनोबा भावेची नदी आहे तिथेच बारा तारखेला बारा फरवरीला यात्रा भरते ते यात्रेमध्ये लहान मुलांचे खेळणे कपडे आणि किचनचे सामान हे सगळं येते आणि मला तर माहिती नाही मी आता आताच आलेली आहे आधी तिथे यात्रा भरत होती पण खूप कमी लोकं राहायचे पण आता मी यात्रेमध्येे जाऊन पाहिलं तर तिथे भरपूर लोक लोकांची खूप संख्या आणि लहान मुलांचे खेळणे वगरे सगळे तिथे विकायला येतात आम्ही खेळणे लहान मुलांसाठी खेळणे घ्यायला कपडे घ्यायला जातो तिथे भाव करतो पण भाव करताना आम्हाला थोडंसं काही गोष्टी ऐकावे लागतात आणि लहान मुलं खूप खेळण्याची जीत करतात पण हातात घेतलेल्या वस्तू ते सोडत नाही आणि त्यांना दिल्याशिवाय ते राहात नाही आता मुलांसाठी तर आम्हाला सगळं करावंच लागतं आम्ही मुलांना यात्रेमध्ये घेऊन जातो पूर्ण यात्रा दाखवतो आणि संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत घरी परत येतो